मराठी भाषा संदर्भात सांगायचं झालं तर माझा आवडता शब्द हा छान हा आहे आणि वाक्य सांगायचं झालं तर तुम्ही खूप छान आहात हे माझे शब्द आणि वाक्य आहेत आणि खरोखरच मला मराठी भाषेचा अभिमान वाटतो आणि महाराष्ट्र लोकांना तर वाटलाच पाहिजे मी जरी साऊथ इंडियन असलो तरी माझी जन्मभूमी कर्मभूमी ही महाराष्ट्राची आहे म्हणून मी स्वतःला मराठी समजतो आणि त्याच्यामुळं मला अभिमान आहे मराठी असल्याचा आणि मराठी संदर्भ सांगायचं झालं तर मराठी खूप सुंदर आणि सरळ सोपी भाषा ही मला वाटते कारण की ही मा आमची आम्हाला खरी भाषा बोलता येत नाही पण मराठी तेवढी सुंदर आणि चांगले आम्हाला मराठी भाषा बोलता येते आणि सर्वांच्या तोंडात अचूकपणे आणि खूप सोप्या पद्धतीने माणूस शिकून जाईल अशी ही मराठी भाषा आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि सर्वप्रथम सांगायचं झालं तर ही मायभूमी जन्मभूमी ही आमची आहे त्याच्यामुळं मराठी भाषासुद्धा खूप जणांना सोपे वाटते मराठी भाषा ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची म्हणा किंवा भारताची म्हणा पण महाराष्ट्राची मातृभाषा आहे त्याच्यामुळं आम्ही मराठी भाषेलाच सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये प्राधान्य देतो बाहेर कुठे गेले ते हिंदी चालते परंतु आम्ही जास्तीत जास्त आमचं मराठी भाषेवर जास्त जोर असतो आणि महाराष्ट्रात तर जास्तीत जास्त मराठीच भाषा बोलली जाते कारण की मराठी भाषेला सर्वोतम प्राधान्य देन्याचं काम आम्ही करतो आणि खरोखर अभिमान आहे मी मराठी भाषा बोलतो शिकतो येते मला खूप सा सुंदर अशी भाषा मला मराठी बोलता येते त्याचा मला सार्थ अभिमान आहे धन्यवाद